भारतात सर्वात लोकप्रिय भारतात खरं म्हणजे खूप लोकप्रिय खेळ आहेत पण त्यापैकी सर्वात लोकप्रिय खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट आणि त्यानंतर आपण हॉकी म्हणू शकतो बुद्धिबळ म्हणू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत आता कबड्डीला खूप चांगलं ग्लॅमर आलेलं आहे फुटबॉल हा खेळ अलीकडे लोकांना खूप आवडायला लागलेला आहे ॲथलेटिक्समध्ये लोक चांगले करतात म्हणजे रनिंग हा एक लोकप्रिय क्रीडा प्रकार आहे किंबहुना वेटलिफ्टिंग म्हणजे वजन उचलणे हा एक लोकप्रिय प्रकार आहे मुष्टियुद्ध किंवा बॉक्सिंग हा एक लोकप्रिय प्रकार आहे आणि यामध्ये अनेक वेगवेगळे खेळाडू आत्तापर्यंत देशात प्रसिद्ध आहेत ज्यांनी जगात नाव कमावलेलं आहे मग पूर्वीपासून ची नावं सांगायची ठरली तर क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर असतील कपिल देव असतील सचिन तेंडुलकर असेल विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल हरभजन सिंग असेल हार्दीक पांड्या असेल आपला असे असे क्रिकेटमधले लोकप्रिय खेळाडू आहेत जसप्रीत बुमरा असेल असे अनिल कुंबळे असेल ज्यांनी रेकॉर्ड बनवली सौरव गांगुली अस असतील अशा प्रकारचे खूप नामवंत खेळाडू क्रिकेटमधले लोकप्रिय आहेत लोकप्रिय इतर खेळांमधले अनेक खेळाडू लोकप्रिय आहेत बुद्धिबळामध्ये विश्वनाथन आनंद यांचं नाव खूप लोकप्रिय आहे आणि ते महान खेळाडू आहेत टेनिस हा देश आपल्या बॅडमिंटन टेनिस हे देश आपल्या खेळामध्ये आपल्या देशामध्ये लोकप्रिय आहेत सानिया मिर्झा असेल सायना नेहवाल असेल प्रकाश पडुकोण असतील विजय अमृतराज असतील असे अनेक खेळाडू आपल्या कडचे लोकप्रिय आहे पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळच्या खेळाडूंची देखील यामध्ये मी काही नावं घेतली आहेत मग मुष्टियुद्ध किंवा वेटलिफ्टिंगमधले खेळाडू आपल्याकडे खूप चांगले खूप ज्यानी नाव कमावलं आहे मग मेरी कोम असेल किंवा आपल्या रनिंगमधल्या आपल्या राज्य राज्यसभेच्या खासदार असतील अशा अनेकांनी ह्या वेगवेगळ्या क क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमावलं आहे सुशील कुमार असेल किंवा आपली नेमबाजीमध्ये आपली भागवत असेल अशा प्रकारच्या अनेक खेळाडूंनी नाव नाव कमावलं आहे हे सगळे लोकप्रिय आहेत